सोशल मीडियावर रील्स हा प्रकार आहे त्यामध्ये काही ट्रेंड्स येतात जसं डान्स हेचि तर त्या डान्सचे प्र एक रील्स करायला मज्जा वाटते कारण का कसं ते सध्या ते लेटेस असतात काही लोकं बघतात अरे छान हे आहे डान्स येतो तुला असं तसं असं बय आणि ते गाणे असतात आपल्याला पण ते मनोरंजन होतं आणि दुसरं बघतात ते जरा फेमस व्हायचं जरा एक साधन बाय चान्स आपण होऊ शकतो असं वाटतं त्यामुळे आपण नवीन नवीन त्यामध्ये मी करतो प्रयोग करत असतो